ऐकावे जनाचे करावे मनाचे जे पेराल तेच उगवाल उथळ पाण्याला खळखळाट फार देगा हरी पलंगावरी मला पहा फुलं वाहा गध्याला ताप येणे कुणी वनवे कुणाच्या गुणाले नकटी वनवे आपल्याच गुणाले